फुलांवर आणि रोपांवर हवामानाचा नक्कीच परिणाम होतो फुलांना कसे आहे जास्त उष्णता झाली उन्हाळ्यामध्ये उष्ण झाली फुलांचा कलर बदलतो तसेच पाऊस जास्त झाला तरी तो पाकळ्या गळतात थंडीच्या दिवसामध्ये फुलपाखरं येतात तसंच रोपांना पण कीड लागते त्यासाठी आपण कीटकनाशके वापरतो रोपां रोपांना पाणी जास्त झालं की ते कुजतात त्याच्यावर छोटे छोटे जंतू तयार होतात आणि ते कुपोषित रोपं होतात तसंच फुलांचं पण आहे फुलांना पण तसंच होतं माशा फुलपाखरं एखादी अळी लागली ते वातावरणावर असतं वातावरण नचा परिणाम आहे तसेच फुलांवर आणि रोपांवर होतो थंडीचा असो किंवा उन्हाचा असो किंवा पावसाचा असो प्रत्येक हवामानाचा परिणाम हा फुलांवर रोपांवर होतच असतो तर होऊ नये म्हणून जंतुनाशक वापरली जातात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांना शक्यतो गारवा कसा देता येईल सावलीमध्ये कसे ठेवता येतील हिरवा कपडा लावून फुलावर कसा ठेवता येईल याची काळजी घ्यावी लागते रोपांचं पण तसंच आहे पाणी जास्त झालं तरी ते कुजतात पाणी कमी पडलं तरी ते खराब होऊन जातात हिवाळ्यामध्ये तर जास्तीत जास्त रोपांची वाढ होतच नाही पावसाळ्यामध्ये फुलांची वाढ होते रोपांची वाढ होते फुलं छान येतात फुलतात अशा प्रकारे तिन्ही ऋतुंमध्ये फुलांची रोपांची काळजी घ्यावीच लागते कारण तिन्ही ऋतुंमध्ये हवामानाचा परिणाम हा होतोच अळी होते उष्णतेने ते वाळून जातात जास्त पावसाने ते कुजून जातात बुरशी आल्यासारखे होते